मराठी भाषा ही खूप सुंदर आहे मराठी भाषा जास्तीत जास्त महाराष्ट्रात बोललेली जाते आणि जसे जिल्हे बदलतात तशी मराठी भाषा बदलते जसं अमरावती जिल्हा आला तर अमरावती जिल्ह्यात मराठीच बोलते पण ती मराठी थोडीशी वेगळी असते तसे जिल्हे बदलले की मराठी भाषा थोडीशी बदलते आणि मराठी भाषा ही अशी आहे साहित्यामध्ये पण वापरतात मराठी भाषेमध्ये आपण कविता पण करू शकतो कविता इतक्या छान होतात की त्या कवितेचा अर्थ आपल्या मनाला लागतो आणि ती मराठी भाषा म्हणून आपल्याला खूप अशी आव आवड आवड वाटते मराठी भाषेबद्दल आणि मराठी भाषा ही अशी आहे की ती लिहायसाठी पण सोपी आहे आणि बोलण्यासाठी पण सोपी आहे आणि ती कलात्मक आहे मराठी भाषेतून आपण कोणत्याही कला लवकर बोलली जाते कला केलेली जाते आणि मराठी भाषेमुळे आपण कुठेही अडकू शकत नाही आणि कुठेही आपण मरा महाराष्ट्रात गेलो की आपल्याला म जिल्ह्यानुसार बदलते आधी सांगितलं तशीच जर मी नागपूर जिल्ह्यातली असेल तर माझी नागपुरी भाषा मराठीच असते पण ती जिल्ह्यानुसार बदलते तेच खरं